हो स्पर्धा आयोजित करणारे राजकीय गट असे खूप संघटना आहेत जे की बरेचशा क्रीडा जसे की क्रिकेट खो खो कबड्डी असे बरेचसे क्रीडा असतात त्यांना आमनेसामने करतात त्यांचे आमनेसामने मॅचेस करतात जे की आयोजित करण्यात आलेले असतात पॉलिटिक्स लीडर्सने आणि ते खूप मोठे ते खूप सारे खेळ असतात ते क्रीडामध्ये खूप आमनेसामने असतात क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये कबड्डीमध्ये खो खोमध्ये खूप आमनेसामने असतात खूप मोठे मॅच असतात खूप राज्यस्तरीय जिल्हास्तरीय असे बरेचसे असतात त्याच्यानुसार प्रत्येक गटानुसार दिलेले गेलेले असतात खो खो क्रिकेट जास्त करून तर क्रिकेटचे आमनेसामने खूप असतात खो खोचे अजून कबड्डीचे खो खोचे बी खूप वेळ चालत असतात कबड्डीचे खूप वेळ चालतात क्रिकेटचे खूप वेळ चालतात क्रिकेटचे तर राजस्तरीय असतात जिल्हास्तरीय असतात आमनेसामने सामने सामना करतात एकमेकांच्या ते जे क्रिकेटचे ते असतात करणारे ते राजकीय गटानेच करून दिलेले असतात पॉलिटिक्सं पॉलिटिक्सचे जे असतात मेंबर्स त्यांनी आयोजित केलेले असतात त्यांनीच त्यांनीच केलेले असतात त्यांनीच आयोजित करतात ते संघटना